मी गाणे गाण्यासाठी अर्धा तास देते कारण माझी नात आहे ती झोप झोपते तेव्हा मी माझा सराव करते आणि ती उठली की मग माझा सराव होत नाही मी म्हणजे गाणी शिकं शिकायसाठी यूट्यूबवर पाहाते गाणी तिथे मोफत क्लास वगैरे होतात ते पाहात राहते आणि तिथलं पाहून मी सराव करते आणि काही टी व्हीवर पण टी व्हीवर पण पाहात राहते आणि ती जज वगैरे सांगतात

फेस फेसबुकवर पण पाहात राहाते आणि तसं तसं मग मी गाणे म्हणत राहाते आणि